माझ्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आम्हाला सगळ्याला जास्तीत जास्त आनंद होतो काऊन की ते जेव्हा येतात ना तर आम्हाला असं वाटतं का कुनीतरी आमच्या घरी बा ईश्वर प्रगटले काऊन की ते म्हणते ना अतिथी भव आणि ते आल्यानंतर आम्ही त्यायला वेगवेगळं विचारतो तुमच्या आवडीचं काय हाय बा तुम्ही सांगा तर ते आम्हाला म्हणतात की नाही बा त्रास काही घेऊ नका आम्हाला जे साधं बाधं जे काही आहे डाळ भात वरण जे काही असंन तुम्ही ते करा पण नाही आम्ही त्याचं ऐकत नाही काऊन की आम्हाला असं वाटतं दोन दिस आहे आमच्या घरी जे राह ते राहणार आहे पण आम्ही त्याची एवढी व्यवस्था सोय करतो का ते विचारात पडते का बा याच्या घरी गेल्यानंतर हे खरंच लय वेगळे माणसं आहे काऊन का हे जे करतेत असा असा अतिरेक कुनी करू शकत नाही काऊन का आपल्याला ज्या गोष्टी आज आपण त्याचा आदरभाव केला तर ते उद्या आपण त्याच्या घरी गेल्यानंतर ते आपला आदरभाव करणार आहे आपण ज्याला ज्या गोष्टी करतो तर ते आपल्याला तो मोब मोबदला देणार आहे पण आपण आपली जशी सोच अशी त्याच्याबद्दल आहे पण आपण अशीच ठेवत नाही काऊन का आपल्याला असं वाटते दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्यानं आपल्याला बेसन पोळी केली तरी चालते पण पाहुणे आलेले आम्हा ला खूप चांगलं वाट